अच्छा अच्छा हो हो मी की नाही तुमच्या रेस्टॉरेंटमध्ये तुमचं कूकलाबद्दल विचारलं होतं आणि सी फूडबद्दल मला माहिती घ्यायची होती तर तुमच्या तुमच्या रेस्टॉरेंटमध्ये सी फूड मिळतं का उत्तम प्रकारचं

अच्छा अच्छा बरं बरं बरं काही हे नाही ना तुमच्या रेस्टॉरेंटमध्ये सगळ्या प्रकारचे सी फूड मिळतं आहे की नाही तर त्यामध्ये प्रामुख्याने हो मला की नाही प्रॉंज खूप आवडतात आणि पॉपलेटसुद्धा माझं स्पेशल डिश आहे तर ते मिळ मिळतात का अच्छा अच्छा पॉपलेट फ्राय प्रॉपे पॉपलेट मिळतं ना

अच्छा बरं बरं तर आम्ही की नाही या येत्या आठ तारखेला तुमच्या रेस्टॉरेंटमध्ये सी फूड खाणयासाठीच येतो आहे तर माझे दोन सोबत मित्र पण असणार आहेत आणि मला फ्राय पॉपलेट आणि एक प्रॉंज आणि ब्रेवी असलेली एक फिश करी पण खायची आहे आम्हा आम्हा तिघां तिघांनाही पण हां तर त्याची अरेंजमेंट होऊन जाईन ना

अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ओके ओके तर मी या आता समोरच्या तुम्हाला सांगितलंत त्या तारखेला येतो ठीक आहे ठीक आहे आणि चांगल्या प्रकारे आम्हाला सेवा द्याल अशी आशा करतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओके ओके बरं बरं मला जर वेळेवर अजून वेगळ्या प्रकारचे जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला तसं रेकमेंड करतोच मेनू वगैरे पाहून ठीक आहे ठीक आहे ओके थॅंक्यू